हॅलो हां मी मयूर मसने बोलतो रेसिडेंट हा तुम्ही कोण बोलत आहेत हां सानिया बोला हो काय हां तिथे जायचं आहे ते खूप बघण्यालायक एक म्हणजे जे खूप बघण्यालायक जे रम्य स्थळ आहे ते विश्वशांती स्तूप आणि तिथे आहे की ते जापानीज स्टाईलमध्ये ते गौतम बुद्धाचं एक वि विहार आहे हो तेच बघण्यासारखं आहे तिथे त्यालाच म्हणून विश्वशांती स्तूप असे म्हटले गेले आहे आणि ते जे आहे तर ते वर्धेच्या म्हणजे एक साय व एका साईडनेच आहे ते तर तिथे बघायला म्हणजे छान त्यांनी गार्डन बनवलं आहे प्लस तिथे जेवणाची सुविधा केलेली आहे तर जेवणाची पैशे नाही लागत तिथे त्यांच्याकडून ते फ्रीमध्ये असते हां गार्डन घुमायचे आहे तुम्हाला पैसे लागते कारण ते गार्डन जे आहे आणि ते विश्वशांती स्तूप आहे ते सात एकराच्या आतमध्ये बनवलं आहे त्यांनी तर तिथे जे आहे तिथे तुम्ही जर म्हटलं की मला घुमायचं आहे ते विहार पाहायचं आहे त्या विहारमध्ये अंदर म्हणजे तुम्हाला प्रवेश करायचा आहे तर तिथे प्रत्येक ठिकाणी जायचे वेगवेगळे पैसे लागतात सोबतच हां हो हो सोबतच तुम्ही किती लोकं आहेत अच्छा चार ते पाच जण आहे आणि तुम्ही कशाने येणार आहे तिकडे अच्छा बसने याल काय त्यापेक्षा माझ्याकडे नाही काय तुमचं सिंंदीगाव आहे ना सिंंदीगावामध्येच माझी कार ठेवलेली आहे तर त्या कारनेच तुम्ही काय करा इथपर्यंत येऊन जा म्हणजे तुमचं तितकं खर्च वाचेल आणि जितकं तुम्ही त्या बससाठी म्हणजे देता तुम्ही पैसे तितकेच तुम्ही मला देऊन द्या म्हणजे त्या कारचं माझं डिझेलचं खर्च निघून जाईल सोबतच इकडे आल्यानंतर मग मी तुम्हाला जेवढं पण काही गाईड करणार तर मग त्या गाईडची तुम्हाला चार्जेस म्हणजे द्यावा लागंल तर ते माझे होईल की पाचशे रुपये होईल ते ते तुम्ही मला पे करून द्याल आणि ॲडव्हान्स काही पे करून द्याल जेणेकरून मी तुम्हाला घ्यायला येऊ शकतो आणि उद्या आपण जाऊ शकतो ठीक आहे हां तर ठीक आहे चला धन्यवाद मी येतो उद्याला हां हां